लेखन चांगले व्हावे म्हणून मी खूपसा खूप पुस्तकं वाचेन आणि चित्रपट जे असतात ते आजकाल नवयुवकांवर खूप प्रभाव टाकतात तसे ते माझ्यावर पण खूप प्रभाव टाकतात माझ्या लेखनात चित्रपटांचा खूप प्रभाव असतो आणि मी जे ऐकते जे बोलते जे आजूबाजूचे लोक बोलतात साहित्यिक मंडळी तशी आजूबाजू ला माझ्या जास्त असल्यामुळे त्यांचाही माझ्या लेखनावर तेवढाच प्रभाव पडतो त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं बस